हां हॅलो बोला नमस्कार मी बालाजी ट्रॅव्हल्सवरून बोलत आहे तुम्हाला बाहेर जायचं का कुठं ट्रॅव्हल्स पाहिजे का कुठं कुठं जायचं आहे तुम्हाला सांगा आमच्या ट्रॅव्हल्स ऑल महाराष्ट्रात तयार आहेत जाण्यासाठी हां नांदे म हॅलो आवाज येत नाही का

हां हां हं हं मॅडम तुमचे आमची ट्रॅव्हल्स ऑल टाईम रिकमी असते तुम्हाला कंधारला किती जणांना आणि किती दिवसासाठी जायचं हे सांगा हा कंधार कंधारला तिथे एक छान सुंदर किल्ला आहे अजून तिथं खूप सा काय पाहण्यासारखं आहे आम्ही तुम्हाला तुमच्या जर एक दिवसाची टूर असली तर तो किल्ला आनि त्या सिटीचं पूर्ण दर्शन करू शकतो आणि सकाळी आपण साडेपाचला निघालो तर रात्री आठ ते नऊ ह्या दरम्यान इथे येऊ शकतो म्हणजे काही तर होईन पूर्ण दिवस आपला ट्रॅव्हल्समध्ये जाईन आनि नंतर तुम्ही दिवसभरती ते किल्ला ते पाहू शकाल अशा प्रकारे आणि तुम्ही पंधरा जण आहेत तर ट्रॅव्हल्सची पूर्ण भरती पण होईल हा ठीक आहे दिला हां तुम्ही लोकेशन सेंड करा आणि येऊ विष्णुपुरीला

आणि तेच मॅडम ट्रॅव्हल्सचे हां तर तुम्ही एकदा आम्हाला असं भेटा आणि आम्ही आमच्या एजेंटला सांगू बोलून सांगूत की तुम्हाला किती पैसे लागतील मग पंधरा दिवसाच सोबत तुमचं जेवण वगैरे हे काही अस हा ते हाच तुमचा व्हॉट्सअप नंबर असला तर आम्ही तुम्हाला सेंड करू

आम्ही थोडा वेळात तुम्हाला तुम्ही तुमचं लोकेशन ते टाका आम्ही आमची सगळी माहिती आम्ही सांगून टाकू आणि आमचा ग्रुप आहे त्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईन ह तुमचा हाच नंबर वॉट्सअप आहे ना हं हां तेच तर तुम्ही भेटून भेटा आम्ही तुम्हाला सगळं सांगतो तसं तर आमच्या ट्रॅव्हल्सची सगळीच व्यवस्था आहे खूप छान असती तुम्हाला व्यवस्थित सगळं भेटून जाईन

हां ठीक आहे ठीक आहे मॅडम आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करतो ठेवतो मग